मला सांगू शकता का तुम्ही की तुमचे आवडते पदार्थ तुम्ही कोणाकडून शिकायला शिकलात बनवायला आणि त्याचा अनुभव तुमचा कसा होता आणि ते पदार्थ तुम्ही दुसऱ्या पिढीला कसे पास ऑन केले आहेत त्याबद्दल तुम्ही मला अनुभव सांगू शकता का माझे आवडते पदार्थ म्हणजे केक उकडीचे मोदक पालकाची वडी कोथिंबीर वडी अळूवडी लस्सी दही वडे पावभाजी रगडापॅटीस इत्यादी आता ह्या पदार्थामध्ये मला शिकायला मी सुरुवात केली ती साधारणपणे कॉलेजमध्ये असताना तेव्हा माझा पहिला रेसिपी होती केक तर केक शिकण्या शिकताना मला बऱ्याच अडचणी आल्या कारण की तो केक फुगणं आणि स्पाँजी होणं खूप महत्त्वाचं होतं तर त्यासाठी मला मी माझ्या आईकडून खूप साऱ्या टिप्स घेतल्या होत्या आणि अनेक पुस्तकं वाचून त्यातल्या रेसिपीज मी गोळा केल्या होत्या आणि अशातऱ्हेने हळूहळू आता मला त्या केकमध्ये काय घालायचं किती प्रमाणात घालायचं वगैरे सगळं व्यवस्थित आता माहिती झाल्यामुळे आता माझा केक अतिशय छान होतो तीन रंगांचा केक तीन रंग घालून मी तो केक बनवते आणि त्या स्केक अतिशय स्पाँजी होतो त्याच्यामध्ये मी अंडी लोणी जे घरी केलेलं असतं ते लोणी त्याच्यानंतर बेकिंग पावडर मैदा साखर आणि तीन प्रकारचे रंग असं घालून ते सगळं मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करून ओव्हनमध्ये ठेवते आणि तो बेक झाल्यानंतर अतिशय घरातल्या सर्वांना तो आवडतो त्याचा वास अतिशय छान येतो त्यामुळे सगळेजणं घरातले खूप कौतुक करतात की केक खूप छान झाला आहे म्हणून त्याचप्रमाणे माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे उकडीचे मोदक आमच्या घरी गणपतीच्या वेळेस उकडीचे मोदक करण्याची पद्धत आहे आणि नैवेद्यासाठी आम्ही ते बनवतो पहिल्या दिवशी गणपती बसतात तेव्हा तर ते मोदक बनवायची रेसिपी खरंतर थोडीशी अवघड आहे कारण की ती उकडच जमणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन आपलं त्याच्यावरती ठेवावं लागतं उक उकड कर करताना त्यामध्ये पाणी आणि तांदळाचं पीठ ह्याचं प्रमाण योग्य प्रमाण घ्यावं लागतं आणि स मोद मोदकाचं सारण बनवताना नारळ आणि गूळ त्याचप्रमाणे त्यामध्ये इलायची पावडर आपण थोडीशी घालतो आणि त्याचं सारण बनवून ठेवतो उकड काढून तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतो आणि म त्या तांदळात गरम असतानाच त्या पीठ पिठाची पारी तयार करून त्याच्यामध्ये सारण भरून ते आपण पुन्हा त्याला मोदकाचा आकार देऊन व्यवस्थित बंद करून ठेवतो आणि तेच उकडून मग आपले मोदक तयार होतात तर याचा नैवेद्य गणपतीच्या वेळेस दाखवला जातो घरातल्या सगळ्यांनाच मो उकडीचं मोदक अतिशय आवडतात त्यामुळे हा पदार्थ गणपतीच्या दिवसात तर करतोच पण इतर वेळीही काही कार्यक्रम असेल तर घरचे आवर्जून उकडीचे मोदक कर असं सांगत असतात त्यामुळे ते प तो एक पदार्थ परत परत केला जातो त्याच्यानंतर आहे पालक वडी पालक वडी ही माझ्या बहिणीने मला शिकवलेली रेसिपी आहे आणि त्यामध्ये आलं मिरची पेस्ट त्याच्यानंतर मीठ पालक मग बारीक चिरून घ्यायचा आणि डाळीचं पीठ असं सगळं एकत्र करून त्याचा एक रोल बनवायचा आणि तो उक्क ग कुकरमध्ये उकडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचा काप करून ते तळून घ्यायचं अतिशय खुसखुशीत अशी ही पालकवडी घरातल्या सगळ्यांचीच प्रिय आहे त्याच्यानंतर दही वडे दही वडे हा पदार्थ घरातल्यांना अतिशय आवडतो तो त्याचं जे दही असतं ते अतिशय छान बनलं जातं त्याच्यामध्ये दही मीठ आणि साखर त्याच्या त्याचबरोबर थोडंसं तिखट असं घालून ते दही तयार केलं जातं आणि मेदूवड्याचे जे वडे असतात उडदाच्या डाळीचे वडे बनवले जातात तर आणि ते त्या दह्यामध्ये सोडले जातात ते दह्यामध्ये मुरल्यानंतर ते दहीवडे अतिशय छान लागतात हा पदार्थ मी ह्याची रेसिपी वाचली होती आणि त्याप्रमाणे ते करून बघितलं होतं आणि खूपच छान होतो तो पदार्थ घरातल्याच सगळ्यांनाच तो आवडतो त्याच्यानंतर आहे लस्सी लस्सी बनवताना कच्चं दूध म्हणजे जे आपण पिशवीत आणतो ते दूध आणि दही असं एकत्रित करून मिक्सरमध्ये फिरवून ते त्याच्यामध्ये साखर आणि मीठ चवीपुरतं घालून ते तयार केलं जातं अशी ही लस्सी खूपच छान होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करून ही बनवली जाते त्याच्यानंतर मग आवड आवडते पदार्थ तर खूप सारे आहेत आणि शिक त्यामध्ये बरेचसे पदार्थ मला माझ्या आईने शिकवलेले आहेत काही पदार्थ मी यूट्यूबवर बघून केलेले आहेत तर काही पदार्थ वाचून केलेले आहेत नातेवाईकांकडून म्हणजे अजी माझ्या सासूबाई किंवा माझी बहीण वहिनी यांच्याकडून मी ते शिकलेले आहे तर हे पदार्थ करताना खरंच म म आनंद होतो जेव्हा हे पदार्थ आपल्या घरातल्यांनी खाल्ले आणि त्यांनी त्याचं कौतुकाची थाप आपल्याला दिली तर त्या पदार्थ करण्यामध्ये खूप आनंद असा निर्माण होतो तर ह्याच्यानंतर हे पदार्थ अर्थातच मी माझ्या मुलाला शिकवलेले आहेत आणि आता जेव्हा तो पदार्थ केक बनवताना अजून काही काही नवीन मॉड नवीन रेसिपीज बनवतो फॉर एक्झाम्पल चीज केक वगैरे पायनॅपल केक किंवा असे वेगळेवेगळे बेकिंग पदार्थ जेव्हा तो बनवतो तेव्हा ते बघून आणि खाऊन खूपच आनंद होतो बरेचसे पदार्थ आता आण सगळेजणच बनवतात कारण की यू यूट्यूब आणि रेसिपीज चॅनल भरपूर असल्यामुळे ते पदार्थ घरोघरी बनवले जातात तरी सुद्धा आपली म्हणजे प्रत्येकाची अशी एक वेगळी टेस्ट असते प्रत्येकाचे वेगळे मसाले असतात तर त्यामुळे प्रत्येकाचा पदार्थ हा थोडाफार वेगळा होतोच तर असं हे पदार्थ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात तर ह्यामध्ये अनुभव स असा खूप छान येतो की जेव्हा आपलीच पुढची पिढी आपले पदार्थ नवीन प्रकारे करते तेव्हा खूप बघतानाही आनंद होतो आणि अशातऱ्हेने माझ्या आवडत्या पदार्थांवरती मी जे काय बोलले ते धन्यवाद